पशुसंवर्धनात सामान्यतः पाळले जाणारे प्राणी म्हणजे गाय मेंढी बकरी कोंबडी डुक्कर इत्यादी फक्त एकाच प्रकारचे पानी प्राणी असणे चांगले आहे जेणेकरून एका प्राण्यावर आलेला रोग हा सांसर्गिकरित्या दुसऱ्या प्राण्यावर येणार नाही अनेकदा वेगवेगळे प्राणी एकत्र करून एकाच ठिकाणी ठेवले जातात त्यामुळे एका प्राण्याचा सांसर्गिक रोग हा दुसऱ्या प्राण्याला होऊ शकतो जसं कोंबडीवर हा नेहमी स्वाईन फ्लू हा रोग येत असतो बकरीवर मानमोडीचा रोग येत असतो हे रोग गाय मेंढीवर येणार नाहीत म्हणून हे एकाच प्रकारचे प्राणी असणे अतिशय चांगले आहे पश पशु संवर्धनात एक व्यवसाय म्हणून करण्यासाठी मी जास्तीत जास्त दुभती जनावरे आणि जास्त दूध देणारी जनावरे पाळेन आणि जेणेकरून उत्पन्नाचा मार्ग म्हणून हे माझ्यासाठी सोयीस्कर ठरेल